मी वाहतूक एजन्सीमधे कॉल केला आहे का तर माझी एक तक्रार नोंदवून घ्या एक तुमच्या कार एजन्सीमधून काय एक कारवाला आला होता ड्रायव्हर आला होता त्यानी त्याच्या गाडीमध्ये खूप अशी वेगळ्या प्रकारचे एक मजे एकदम स्मेल येत होता आणि तो आमच्या म्हणजे आम्हाला असं स् तो घ्याववला जात नव्हता आणि सीट वगैरे पण फाटल्या होत्या ब बसायला पन प्रॉब्लेम येत होते वापस त्याचे विंडोज पण खूप खराब झालेले होते हे ज्याच्यामुळे विंडोज आपोआप बंद पण करू शकत नव्हतो त्याच्यामुळे ऊन हा ऊन जे सर्व लागत होते वापस ए त्या गाडीमध्ये ए सी नव्हते तर गरम पण खूप झालं होतं ए सी नसल्यामुळे वापस ज्या ज्या सीट सीट सीटचा तर खूपच प्रॉब्लेम होता सीट खूप फाटलेल्या होत्या आन त्याच्यामुळे सर्वच ग्राहकांना त्याचा प्रॉब्लेम होत आहे अन् सर्वच तुम्हाला कॉल करत आहे तरी तुम्ही नोंद घेऊन येत नाही आहे तर तुमची ही वाहतूक एजन्सी बंद करून टाका नाही तर त्याच्यावर काळजी घ्या अन्यथा तुमच्या एजन्सीवर सर्व रिपोर्ट करून करून तुमची एजन्सी बंद हो होऊन जाईल